मी बंजारा समाजातून येते बंजारा समाज हा अतिशय सांस्कृतिक आणि पारंपरिक समाज आहे असं मला वाटतं कारणकी आमच्या बंजारा समाजामध्ये विविध रंगानी नटलेल्या आमचे असे पोशाख आमचा खाण्यापिण्याची पद्धतही खूप वेगळी असते आमच्या मसाला आम्हाला मसालेदार चटपटीत आणि घी दूध दुपाने अशा प्रकारचे जेवण वगैरे आवडते बंजारा समाज हा हडप्पा आणि राजस्थानी संस्कृतींशी निगडीत असलेला समाज आहे आमच्या समाजाची बोली देखील अन्य समाजांपेक्षा आणि अनेक संस्कृतींपेक्षा विविध आहे आमच्या संस्कृतीमध्ये गायन वादन आणि कलाकृतींना जास्त प्रमाणात मान सन्मानाने भर दिला जातो आमच्या आमच्या पोशाखांमध्येही अनेक विविध प्रकारांचा रंगांचा उपयोग केला जातो आणि सुंदर असं नक्षीकाम हात हातां नक्षीकाम हे काचं वगैरे कवरी अशा विविध प्रकारांच्या अलौकिक अलंकारांना जोडून आमचे हे पोशाख सुंदर हस्तकलांनी बनलेले असतात त्याचबरोबर आमच्या आमच्या स्त्रियांनी घातलेल्या दागिन्यांमध्येही तुम्हाला विविध प्रकार रंगकृती आणि कलाकृतींचा समावेश हा दिसून येतो आमच्या जेवणाचा व जेवणाचा किंवा पदार्थांचा म्हटलं तर अतिशय मसालेदार आणि सुंदर अशा प्रकारचे पदार्थ आमच्या समाजात आमच्या संस्कृतीत प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की दाल बाटी चुरमा सारक्या सारखा सुंदरसा असा पदार्थ त्याचबरोबर मिठाईमध्ये गलवाणी म्हणून हा आमचा एक सुप्रसिद्ध पदार्थ आहे जो फक्त आमच्याच संस्कृतीमध्ये बनला जातो आणि आताच्या या आधुनिक काळामध्ये प्रत्येक समाजाने प्रत्येक संस्कृती ही विसर विसरण्यात ती एक केली म्हणजे विसर पडत आहे त्यामुळे आमच्या संस्कृती आमची संस्कृतीचं संगोपन जोपन करण्यासाठी आमच्या समाजातील अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी बरेच कार्यक्रम राबवले आहेत आणि ते कार्यक्रम आताही राबवले जातात जसं की